रेडिओ टेलिव्हिजन आणि वृद्धित माध्यमामध्ये मराठी भाषेचा वापर खूप महत्त्वाचा आहे कारण ती महाराष्ट्रामधली मुख्य भाषा आहे आणि ह्या माध्यमामध्ये स्पंति स्पार्तिक लोकां पर्यंत पोचणं सहज शक्य होते प्रत्येक माध्यमात मराठी भाषेचे वापर विविध पदर् पद्धतीने केले जातात आणि त्याच प्रभाव जानवत्यावर मोठ्या प्रमाण पडतो जसं की रेडिओ हा एक जुना आणि प्रभावी माध्यम आहे महाराष्ट्रात विविध मराठी रेडिओ श्टेशन आहेत ज्यावर संगीत बातम्याच्या आणि विविध कार्यक्रम मराठून मराठीतूनच प्रसारित केले जातं आकाशवाणीचे मराठी केंद्र हा एक महत्त्वाचा उदाहरण आहे जिथे शेतकरी कार्यक्रम आरोग्यविषयक माहिती आणि स्थानिक बातम्या मराठीतून दिल्या जातात तसेच विविध खाजगी एवं रेडिओ श्टेशन जसे की रेड एफ एम बी एफ एम इत्यादी ज्यावर मराठी गाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि कधीकधी सामाजिक विचारल्यावर चर्चा मराठीतून होते रेडिओवरील भाषेचा वापर साधी आणि जनसामान्य बोली समर्पक असते ज्यामुळे श्रेष्ठही सहज संवाद टेलिव्हिजनमध्ये मराठी भाषेचा वापर खूप व्यापक आहे महाराष्ट्रात अनेक मराठी चॅनल्स आहेत जसे की झी मराठी स्टार प्रवाह सोनी मराठी आणि कलर्स मराठी ह्या चॅनलवर नाटके मालिका रिअलिस्टिक शो आणि सिनेमे मराठीने प्रसिद्ध होतात मराठीत माल मालिकांचा मोठा प्रभाव प्रेक्षकांवर असतो कारण या मालिकेमध्ये मराठी संस्कृती परंपरा आणि जीवनशैली उत्तम चित्रण केले असतात त्याशिवाय मराठी बातम्यात चॅनल्स जसे की एपीबी माझा आयबीएम लोकमत आणि टी व्ही नाईन मराठी हे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील बातमी मराठीतून देतात हे चॅनल राजकारण समाजकारण क्रीडा आणि इतर घडामोडी मराठीतील मराठीतून सखोलपणे मांडतात ज्यामुळे मराठी प्रकाशंना भाळ जगभरातील माहिती त्यामुळेच मातृभाषेत मिळते मुद्रित माध्यमामध्ये मराठी भाषेचा वापर खूपच व्यापक आहे महाराष्ट्रातील अनेक मराठी प्रसिद्ध आहे जसे की लोकसत्ता सकाळ महाराष्ट्र टाईम महाराष्ट्र टाईम्स सामना आणि पुढारी ह्या वर्तमानमधून मराठीतून बातम्या दिकलिक विचारमत्ता आणि विविध भाषेवरचे लेखन प्रकाशित होतात मराठी भाषेतील स संपादकीय सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक ह्या माध्यमातून खूप महत्त्वाचे दिले जाते ह्याशिवाय मराठी मासिक आणि सात साहित्य देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते ज्यात कुटुंब आरोग्य तंत्रज्ञान साहित्य आणि इतर विषयावर लेख असतात मराठी साहित्यिक मानसिक देखील मराठी भाषांचे सर्वदान महत्त्वाचे योगदान तितके सामाजिक आणि संस्कृतीत माहितीमध्ये मीडिया म्हणजेच समाजचा आसरा असतो आणि मराठी भाषेच्या वापरामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भा भावना त्याच्याच समारतात आणि त्यात जीवनशैली एकत मंच होऊन येते मराठी भाषेच्या मायद्यातीन या तिन्ही माध्यमे महाराष्ट्रात संस्कृती जडण्यामध्येच मोठे योगदान दिले आहेत टी व्हीवरील मराठी मालिकांम मधूनच किंवा वर्तमानपत्रांमुळेच मराठी संपादन स्थानिक स्थापना शेतकऱ्याचे प्रशंसा आणि इतर सामाजिक विषयाची फोडली जाते तंत्रज्ञानामुळे आधुनिक काळात डिजिटल माध्यमातील मराठी भाषेचा वापर वाढला आहे मराठी रेडिओ स्टेशन आता ऑनलाईन उप उपलब्ध आहे आणि मराठी वर्तमानपत्र डिजिटल आवृत्ती लोकमत लोकांपर्यंत पोचतो सोशल मीडिया मराठी भाषेचा वापर खूपच लोकप्रिय झाला आहे त्यामुळेच तरुण पिढीही आपल्या मातृभाषेला जोड जातात आहेत रेडिओ टेलिव्हिजन आणि मुद्रित माध्यम हे मराठी भाषेत एक नवा आयाम देतात या तिन्ही माध्यमातून मराठी भाषेचा सन्मान आणि प्रचार केला जातो त्यामुळेच मराठी संस्कृती टिकून आहे आणि पुढच्या पिढीनपिढी पोसत पोसते मराठी भाषेत प्रभावी वापर हे मा महाराष्ट्रातील संस्कृती आणि सामाजिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या मधूनच तो उत्तम प्रकार घडतो म्हणूनच मराठी भाषा ही खूप इम्पॉटंट आहे त्याने की आपल्याला म्हणजे खूप सारे माणसांना जोडले जातं म्हणूनच मराठी भाषा ही खूपच विशिष्ट आहे